मराठी भाषेत तशा भरपूर म्हणी आणि वाक्प्रचार आहे ज्यांचा वापर कधीतरी विनोद करायला पण होतो किंवा कुणाला जर आपल्याला निशाणा साधायचा असेल तर त्याच्यासाठी पण होतो विनोदी तर भरपूर आहेत म्हणजे मराठी भाषेत त्या असं विनोद करायलाच फार वापरतात आता काही वाक्प्रचार सांगायचे झाले तर हमरी तुमरीवर येणे म्हणजे असं दोन माणसांमध्ये काही चालू असेल तर एकदम जोरजोरात मध्येच भांडायला काय लागतात किंवा हात पाय गळणे म्हणजे जर कोणी फारच टेंशनमध्ये असेल कुणावर खूपच दु ख कोसळलं असेल तर तेव्हा त्यांचा धीर वगैरे सुटतो किंवा हट्टाला पेटणे म्हणजे आता एखादं लहान मूल असेल ज्याला ते खेळणं हवंच असतं पण आईबाबांचं असं म्हणणं असतं की तुझ्याकडे ऑलरेडी हे आहे मग तेव्हा ते बाळ कसं हट्टाला पेटतं किंवा सोन्याचे दिवस येणे म्हणजे खुपच कष्ट करून जेव्हा आपल्याला अती छान असे दिवस येतात तेव्हा ती तेव्हा तो वाक्प्रचार वापरला जातो किंवा साक्षर होणे म्हणजे लिहिता वाचता येणे आता लि आपल्या आधीच्या पिढींना अशी शाळा वगैरे फार नव्हत्या तर आत्ताची पिढी अशी साक्षर आहे असं म्हणत ते वाक्प्रचार वापरले जातात तर काही म्हणी सांगायच्या झाल्यात तर माझी आई अशा फार म्हणी वापरते म्हणजे घरोघरी मातीच्या चुली म्हणजे आम्ही अशा मैत्रिणी मैत्रिणी अशा सारख्या असल्यामुळे माझ्या आईच्या तोंडात ही म्हण असतेच घरोघरी मातीच्या चुली जशी ही पण तशीच ती पण तशीच अजून अंथरुण पाहून पाय पसरावे असं म्हणतात की आपल्याला कडे जेवढं आहे तेवढंच आपण हे केलं पाहिजे किंवा अती तिथे माती अशी जुनी माणसं खूप बोलतात की जर तू तुझ्याकडे हे आहे ना मग तू ह्यात समाधान मान जर तू त्याचं अती करायला जाशील तर त्याची मातीच होऊन बसेल तर कामापुरती आजी जसं आईने कधी जर आईला आजीचा वगैरे फोन आला तर नक्की तिचं काहीतरी काम असणार बाबा म्हणून वापरली जाते किंवा काखेत कळसा गावाला वळसा आता माझी आई ही माझ्यासाठी वापरते कारण मी इथे ठेवलेली वस्तू दुसरीकडेच शोधत असते जब की ती माझ्या बाजूलाच असते तर अशा काही वाक्प्रचार आणि म्हणी आहेत